हल्लीच मी वोलटाचा एक दीड टंचा एसी घेतला विजय सिल्समधून घेतला जी आता नवीन टोक टेक्नॉलॉजी आली आहे जसं तुम्ही ॲलेक्साला कमांड देता जसं तुम्ही आयफोनमदे सिरीला कमांड देता आणि ती सिरी किंवा ॲलेक्स त्या कमांडनुसार वर्क करते तुम्हाला जे हवंय ते डिस्प्लेवर आणते किंवा अलेक्साला तुम्ही एखादी कमांड दिलीत की अलेक्सा प्लीज स्विच ऑन द लाईट त्या वि अलेक्सचा ते लाईट चालू होते तसं तर एक ओल्टास्मदे जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे जी वॉईस कमांड तुम्ही देऊ शकता तुमच्या एसीला की टनांद एसी त्यानंतर एसी ऑन होतो त्याचं तुम्ही स्पीड त्याचं कूलिंग तुम्ही सेट करू शकता तुम्हाला ती कुलिंग किती हवंय ब बरं एवढंच नाही तर त्या एसीमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे की त्यामध्ये तुमच्या रूमचं टेम्परेचर किती आहे त्या टेम्परेचरनुसार ऑटोमॅटिकली एसीचं टेम्परेचर सेट होतं म्हणजे तुम्ही रात्री एसी लावलात सा साधा एसी जो आहे आत्ता जो आत्तापर्यचलित जे जे एसी आहेत बाजारामदे त्या एसीमदे कसं आहे तुम्ही एसी चालू केला की तुम्हाला मॅन्युअली त्याचं टेम्परेचर सेट करावं लागतं म्हणजे तुम्ही झोपला झोपून गेलात आणि अचानक टेम्परेचर खूप लो झालंय थंड खूपच झालंय तुम्हाला अंगावर घ्यावं लागतं कुडकुडते लहान मुल्यांना थंडी लागाव लागते मं तुम्हाला ते उठून तो परत टेम्परेचर सेट करावं लागतो परंतु हा जो मी आत्ता एसी घेतलाय तो त्या एसीमदे खूप भिंगनाट एक टेक्नॉलॉजी आहे ज्यामदे मी फक्त स्टार्टिंगला एक टेम्परेचर सेट केलंय आणि त्या टेम्परेचरनुसार जो एसी आहे तो रूम टेंपरेचर सेंज करतो त्याचा सेन्सर जो आहे तो रूम टेम्परेचर सेंज करतो आणि अकॉर्डिंगली तुम्हाला जर आता तिथे रूम टेम्परेचर खूप लो झालंय कमी झालंय तर ते एसचं टेंपरेचर वाढवतं त्यामुळे कसं तुम्हाला जी थंड हवा भेटेल ते थोडसं उबदार हवा मिळू शकेल तर ह्या टेक्नॉलॉजीचा एसी आत्ता बाजारात रिसेंटली आलाय एवढंच नाही तर त्यामदे एसीच्या बॉर्डरला टोटली पूर्णपणे एलईडी लाईट्स लाईट्स आहेत ते तुम्हाला रात्री नको हवे असतील तर तिथेसुद्धा ऑटो तुम्ही बंद करू शकता एसीचा कॉम्प्रेसर जो आहे ओल्टास डायरेक्टली त्याला पाच वर्षाची मला वॉरंटी दिले ओल्टासने ज्यामधे कधीही पाच वर्षामदे काही इशोला तरी ते रिप्लेसमेंट करून देऊ शकतात एसीचं कूलिंग तर भनट आहेच परत त्याचे स्विंग स्विंग सिस्टिम जे त्यांनी दिले ते स्विंग सिस्टीम टोटल थ्री सिक्स्टी डिग्रीची टू स्विंग सिस्टिमए त्यामुळे मी एका रूममध्ये एसी जरी ठेवला तो थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मला कूलिंग देऊ शकतो टोटली पूर्णपणे तर दुसरी गोष्ट म्हणजे जे फॅनचं नॉर्मल एसीमदे फॅनचा आवाज येतो आपल्याला कधी कधी तर तर यामध्ये ते झिरो केल्लं आहे फॅनचं स्पीड तुम्हाला हवा तेवढं तुम्ही स्पीड ठेऊ शकता परंतु तुम्हाला त्याचा नॉईज त्याचा आवाज येणार नाही बिलकुल ठीके नॉर्मल एसीमधे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एसी ऑन करता त्यावेळी नंतर त्याची प्रोसेस अशी होते की तो एसी ऑन केल्यानंतर मग तुमचा कॉम्प्रेसा स्टार्ट होतो मग फॅन मोटर चालतो त्यानंतर तुम्हाला ते कुलिंग हवा येते पण यामदे सगळं सायमंटेनिअसली गेले ओल्टचा जो आता नवीन मी जो एसी घेतलाय ना त्यामदे तुम्ही टन ऑन केला की विदिन अ फ्यू सेकंड्स कोन्प्रेसर ऑन होऊन फॅनमोटर चालू होतो तुम्हाला कुलिंग मिळते तर हा जो वलठास्ता एसी जो आत्ता बाजरात आला आहे जो मी आता घेतला आहे मला खूप आवडलाय मला माझ्या या प्रोडक्टला जो एसीआयला दहा पैकी दहा रेटिंग